हॅलो नमस्कार

नक्कीच बोला ना बरं

बरं आता वर्किंग वुमनसाठी योग असेल त आमचे दोन शिफ्ट्स आहेत एक सहा ते सात चा ड्युरेशनवाला एक आहे एक तासाचा आणि त्यानंतर नऊ ते दहा हे रात्रीचं योगाचं सेशन आहे त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं काम डाऊन करणाऱ्या योगासनं घेतो सो अशा टाईपचं आहे तुम्हाला कुठली टायमिंग चालेल असं वाटतं आहे तुम्हाला तुम्ही त्याची काळजी करू नका जो योग प्रकार आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळेला शिकवतो तो अत्यंत साधा आणि कामिंग पण आहे आणि एनर्जेटिक पण असणार आहे सो त्याच्यामध्ये योग पण येतं आणि थोडंसं प्राणायाम पण आम्ही शिकवतो एज पण असतं आणि तुमचं काय म्हणतात त्याला तुझी बॉडी कशा पद्धतीने कुठल्या गोष्टीला रिॲक्ट करते त्या हिशोबाने सुद्धा आम्ही आधी चेक करतो आणि मग त्या हिशोबाने त्या प्रत्येक व्यक्तीला इंडिविज्युअल सुचवतो की बाबा तुम्ही कारणकी प्रत्येक बॉडी टाईप वेगळी आहे त्यात त्या हिशोबाने त्याचा योग सुद्धा थोडा वेगळा वेगळाच असतो जसं की आता मी बघत असाल की कपालभाती प्रत्येकाने करून चालायचं नाही आहे तर तशा पद्धतीने कारणकी त्याचा पी पित्त प्रवृत्ती आहे किंवा वात प्रवृत्तीआहे त्या हिशोबाने आपण योग सुचवतो

आता याच्यामध्ये तीन तीन प्रकार आहेत म्हणजे अगदी बेसिक आहे बिग्नर्स साठी एक आहे इंटरमिडियेटमध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं फिटनेसशी रिलेटेड असं काही माहिती घेऊ इच्छिता किंवा त्या हिशोबाने काही योग शिकण्याचा तुमचा कल असेल तर तो आहे आणि एक आहे ॲडव्हान्सड सो असे तीन प्रकार आहेत तुम्हाला कुठला सुरवातीला कराल करावंसं वाटतो आहे बरं तर मी तुम्हाला ॲटलिस्ट फी स्ट्रक्चर सांगते की बेसिक जो आहे जो बिग्नर्ससाठी त्यांना अगदीच काही माहिती नाही आहे त्यांचा जो आहे तो महिन्याचा आहे पंधराशे रुपये आपण घेतो मंथली जो मीड मी जो जो मीडियम इंडिम इंटरमिडियट आहे तो अडीच अडीच हजाराचा आहे आणि जो तिसरा आहे तो तीन हजारचा आहे तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला कुठला पाहिजे आणि आपण त्यावर पुन्हा बोलूया थँक्यू ओके थँक्यू सो मच